आज जर तुम्ही पाहायला गेलंत तर बचत गटामुळे आपल्या बेरोजगार महिला होत्या ह्यांना रोजगार मिळण्याचे एक सुवर्णसंधीच जणू चालून आली आहे त्याज्यामुळे पन्नास साठ महिला एकत्र येऊन त्यांना लोण भेटतो त्यांचे पापड लोणच्यासाटे सारखे ग्रामोद्योग चालू होतात आणि त्यांच्यातून ते लाखो रुपयचे उत्पन्न महिन्या महिन्याला काढतात आणि ही संधी जर माझ्या मते जर दिली असेल खरी कोणी तर ही बचत गटांनी दिली आहे आणि या बचत गटाच्या कामामुळेच आज आपल्या घरातल्या आई बहिणी या सुरुद ढळल्यात झाल्या आहेत आणि त्यांना एक कमवण्याचे घरे घरात बसून कमवण्याचे एक साधन उपलब्ध झाले आहे नाहीतर आपण खिशातून त्यांना किती पैसे देतो ह्याच्यावरच त्या अवलंबून होत्या आणि आत्ता त्या स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात बचत गटामुळे त्यांना एवढी मोठी संधी उपलब्ध झाली आहे की त्या स्वतःही आज कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊ शकतात मग गाडी असू दे बंगला असू दे जागा असू दे ह्या बचत गटातून त्यांनी लाखो रुपयाचा उत्पन्न निर्माण करून आज त्या स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी आज बचत गटामुळे त्यांचा नाव देशात परदेशात गाजवला आहे आणि हे उपकार माझ्या मते असतील तर बचत गटाचेच